गाडी चालवत असताना आम्ही ज्यावेळेला पुण्याला गेलो होतो त्यावेळेला त्या ठिकाणी आम्ही मोटरसायकलवरती पुण्याला जाण्यासाठी दोघंजण चालत होतो तर त्यावेळेला अचानक वादळी वारं सुटलं होतं आणि त्या ठिकाणी जात असताना आम्हाला एवढं तर गाडी चालवताना त्रास झाला होता की परत इथून पुढं आपण गाडीवरती एवढ्या लांबच्या प्रवासाला कधीच जायचं नाही असं मनाशी ठरवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी जात असताना आम्हाला म्हणजे रस्ता निर्मनुष्य होता आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी जात असताना ज्यावेळेला हा प्रसंग आम्हाला जाणवला किंवा जा अनुभवायला मिळाला त्यानंतर मात्र आम्ही परत इथून पुढच्या याच्यामध्ये आम्ही गाडीवरती कधीही न जाण्याचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे